सगळ्यात आधी मी एक दिवशी मेथीची भाजी बनवली होती आणि ती भाजी आईला खूप जास्त आवडली तर आई मला विचारायला लागली की तू भाजीमध्ये काय काय टाकलं खूप छान खूप सुंदर भाजी बनवली आईला खूप जास्त भाजी आवडली होती मी बनवलेली तर मग मी आईला रेसिपी सांगायला लागली सगळ्यात आधी तिला मी सांगितलं की बा मी आधी कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम केल्यानंतर आपण मेथीच्या भाजीमध्ये राई जिरं वगैरे काही टाकू शकत नाही तर त्यामध्ये मी सगळ्यात आधी बारीक चिरलेला एकदम बारीक चिरलेला छान कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर त्या कांद्यांना मस्त पिंकीश आणि ब्राऊनिश होऊ दिलं त्यानंतर मग मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या छान त्यांना होऊ दिलं आणि मेथीच्या भाजीमध्ये आपण हळद तिखट मिरची पावडर वगैरे ते सगळं टाकू शकत नाही कारण की ते ग्रीन भाजी असते ग्रीन भाज्यांमध्ये आपण हळद तिखट मीठ असं काही टाकत नाही मीठ टाकतो आपण डायरेक तर मीठ आधी नाही टाकायचं कारण की मेथीची जी भाजी असते ते चिमून जाते आणि थोडीशी बनते तर आपल्याला तेवढा मिठाचा अंदाज नसतो तर म्हणून सगळ्यात आधी मेथीची भाजी टाकायची आणि सगळ्यात आधी मेन म्हणजे मेथीची भाजी तोडून घ्यायची तोडल्यानंतर त्याला छान वॉश करायचं तीन पाण्याने कारण की मेथीची भाजी बाजारातून येते खूप घाणेरडी असते चांगली नसते तर त्याला सगळ्यात चांगलं व्यवस्थित चांग छान पाण्याने वॉश करून घ्यायची आणि मग ते वॉश केल्यानंतर त्या मेथीच्या भाजीला छान एका पॅनमध्ये काढून तिचं पाणी वगैरे सुकल्यानंतर मग त्याम त्या ज्यामध्ये आपण ग्रेवी बनवली होती ज्या भाजीची तर ती भाजी मग त्या पॅनमध्ये टाकून द्यायची टाकल्यानंतर मग त्या भाजीला थोडंसं फिरवायचं फिरवल्यानंतर मग त्या भाजीवरती दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटते पाणी सुटल्यानंतर मग त्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण की त्या भाजीवर जर झाकण आपण एकदम झाकूझाकू जर भाजी ग्रीन भाजी जर कोणती पण असो ते ग्रीन भाजी जर आपण झाकूझाकू जर बनवली तर त्या भाजीमध्ये काही विटॅमिन्स प्रोटीन्स काही नसतात कारण की ते खूप जास्त शिजली जाते म्हणून तर म्हणून भाजी उघडी ठेऊन शिजवायची ते भाजी चिमल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अंदाजे अंदाजे जेवढा आहे तेवढं आणि मीठ टाकल्यानंतर ती भाजी मग खायला सर्व करायची